प्रत्येक भाषेचे प्रदेशानुसार तितकेच महत्त्व आहे जितकेच मराठी भाषेचे महाराष्ट्रामध्ये आहे मराठी भाषा ही सर्वत्र बोलली जाते मात्र आज याचा उलट परिणाम दिसत आहे उलट इतर भाषांचा मराठी भाषेंच्या विकासावर परिणाम होत आहे असं मला वाटते कारण आज पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी हिंदी इंग्रजी यांनाच प्राधान्य दिलं जात आहे मात्र याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्याचा विकास हा झालाच पाहिजे मराठी भाषेने प्रदेशातील इतर भाषेंच्या विकासावर थोडाफार प्रमाणात आता परिणाम करण्यास सुरुवात केली आहे सर्वच ठिकाणी मराठीला आता प्राधान्य देण्याचे कार्य सुरू आहे आणि मराठी भाषेचा हा विकास झालाच पाहिजे